दूरसंचार प्रणालीमध्ये आधी टेलिफोन तार सारख्या सुविधा होत्या कालांतरानं यामध्ये अनेक बदल घडत गेले मी माझ्या लहानपणी टेलिफोनचा वापर होताना बघितलेला आहे आणि तेही मुख्य ऑफिस किंवा प्रतिष्ठित व्यक्तीकडेच सर्व सामान्यापर्यंत ही सेवा अजून परवडणं परवडत नव्हती त्यानंतर पेजर कॉईन बॉक्स यासारख्या सार्वजनिक सार्वजनिक सुखसुविधा मिळायला लागल्या त्यानंतर आले सेलफोन सेलफोनही खूप कमी लोकांपर्यंत सीमित होती त्यानंतर आले मोबाईल मोबाईल मोबाईल फोन हे प्रत्येकाक प्रत्येकाकडे नव्हते राहत तेही कमी लोकांकडे पण कालांतराने त्यामध्ये अजून सुविधा निर्माण झाल्या आणि ते त्याचे दर स्वस्त होत गेले त्यामुळे प्रत्येकाकडे आता मोबाईल असतो मोबाईलमध्ये इंटरनेट सेवा व्हिडीओ कॉलिंग यासारख्या सेवा बदलत गेल्या आणि याबद्दलचे माझे अनुभव खूप चांगले आहेत